आपल्या भारत देशामध्ये हिंदू संस्कृती आणि हिंदू संस्कृतीमध्ये हिंदू संस्कृती ही कुटुंबप्रधान संस्कृती आहे आणि या कुटुंबामध्ये दर वर्षाला बारा मराठी बारा महिन्यामध्ये वेगवेगळे सण साजरे केले जातात आणि त्या सणामध्ये प्रत्येक सणाचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे आणि त्या वैशिष्टष्ट्यानुसार ते सण साजरे केले जातात उदाहरणार्थ अक्षय्यतृतीया अक्षय्यतृतीयामध्ये आपल्या पूर्वजाला त्या ठिकाणी नैवेद्य दाखवला जातो व वडील वडलाचे वडील आजोबा वड पं आजोबाचे वडील पणजोबा पणजोबाचे वडील जे आपले पूर्वज जे आहेत आपल्या पूर्वजांना नैवद्य दाखवलं जातं आहे तिथं कलशाचं पूजन केलं जातं आहे आता हे एक्झाम्पल म्हणून घ्यायचं झालं तर रक्षाबंधनाचा असू द्या रक्षाबंधनाला भाऊ बहिणीच्या घरी जातो बहिणीकडून राखी बांधून घेतो बहीण प्रेमानं भावाला ओवाळते आणि भाऊ प्रया त्याचे उतराई व्हावं म्हणून काही अंशी आपल्या बहिणीला दक्षिणा देतो किंवा ओवाळणी टाकतो आणि बहिणीला आनंद वाटेल असं वर्तन तो करतो